मी कधीही सायबर फसवणुकीचा बळी ठरलेला नाही आहे एकदा प्रसंग ओढवण्याअगोदरच मी सावधगिरी बाळगली झालं असं की एका बनावट कंपनीमधून एका व्यक्तीचा मला फोन आला त्याने मला आकर्षक अशा ऑफर सांगण्यासाठी त सुरवात केली मी त्या निमूटपणे ऐकत राहिलो आणि मला त्याने सांगितलं की इतके इतके पैसे तुझ्या खात्यात येतील जर तू मला ओ टी पी सांगितलास तर परंतु कोणीही पैसे आपल्याला द्यायला वेडं नाही आपल्याला पैसा हा कष्ट केल्यानंतरच मिळतो अशा पद्धतीचे पैसे देण्याची गोष्ट जर कोण करत असेल तर आधीच आपण सावध झालं पाहिजे सतर्क झालं पाहिजे मी पण सतर्क झालो आणि जो ओ टी पी मला आलेला तो ओ टी पी मी सांगितला नाही मी लगेच त्या क्षणाला फोन कट केला आणि मी तिथून निसटलो अर्थातच आपणही अशाच पद्धतीची कृती करावी कुठल्याही पद्धतीच्या भूल थापांना बळी पडू नये या साऱ्या गोष्टी तुम्हाला तुमचा अकाऊंट हायजॅक करण्यासाठी असतात आणि यातून आपण जर सावध झाला तर नक्की वाचला नाही तर तुम्ही त्यांच्या आकर्षक ऑफरांना भूलथापांना जर बळी पडला तर तुमच्या खात्यामधली सारी रक्कम ही लोक आपल्या ताब्यात घेतील यामुळं आपण सावधगिरी बाळगा सतर्कता बाळगा धन्यवाद